मी मोनाली कलोडे बोलते आहे मला तुमच्या इथे वर्धा जिल्ह्यामध्ये जे वास्तूशांती स्तूप आहे त्याविषयी माहिती हवी होती ते बघण्यासाठी मला यायचं आहे तर तुम्ही त्याविषयी मला काही सांगू शकाल का आम्हाला काय फॅसिलिटी मिळू शकते तिथे तिथे नाश्ता जेवण्याची वगैरे व्यवस्था आहे का नाईटला जर मुक्काम करतो म्हटलं तर त्याची व्यवस्था आहे का

त्यासाठी खर्च किती लागेल लागेल मॅडम तशी काही आयडिया म्हणजे कन्फर्म सांगा की त्यामध्ये आम्हाला आमचं मॅनेज होत असेल तर आम्हाला तेथे समोर येण्यासाठी तयार व्हावं लागेल हो का चार पाच हजार म्हणजे थोडे जास्त झाले मॅडम थोडे कमीमध्ये नाही होणार का कारण आम्ही फक्त फॅमिली म मेंबर येत आहो ओके ठीक आहे मॅडम मी तसा कॉल करते